शिक्षण हे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते शिक्षणामुळे आपल्याला नवीन ज्ञान कौशल्य मिळते आपण स्वत ला सक्षम बनवू शकतो शिक्षित लोकांना अधिकार अधिक चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता असते शिक्षी शिक्षणा आपल्याला स्वत चे निर्णय घेण्याची क्षमता देते आपण आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करू शकतो आपण नवीन गोष्ट शिकतो आणि त्याचा वापर करतो तेव्हा आपल्याला आत्मशविश्वास वाटतो अशा अनेक गोष्टी आपल्याला शिक्षणामुळे होतात शिक्षणाचे अनेक फायदे आपल्या जीवनात होतात आपल्याला चांगली नोकरी मिळण्यासाठी शिक्षणाचा फायदा होतो अनेक प्रकारासाठी होतो तसे अशिक्षित लोकांना अशा अनेक गोष्टींचा अभाव असतो अशिक्षित लोकांना कमी पगाराची आणि कमी सुरक्षित असलेले असुरक्षित असलेल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता असते कारण त्यांना काही वाचता लिहिता असं येत नसल्यामुळे त्यांना कमी पगाराची नोकरी मिळते अशिक्षित लोकांना जी नवीन कौशल्य शिकता शिकण्यात शिकता येत नाही त्यांच्यात नवीन कौशल्य नसतात करियरबद्दलची संधी कमी असते अशिक्षित लोकांना क कोणत्याही करियरमध्ये कोणत्याही क्षेत्रात जायचे असेल तर ते शिक्षण असणे आवश्यक असते त्यामुळे त्यांना तेथे जॉब वगैरे मिळत नाहीत अशिक्षित लोकांना आपल्या मताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य नसतात त्यामुळे त्यांना तिथे जॉब मिळत नाही अशिक्षित लोकांना स्वत वर विश्वास कमी असतो त्यामुळे ते नवीन गोष्टी करण्यास घाबरतात शिक्षण हे आपल्या जीवनातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे शिक्षणामुळे आपण स्वत ला अधिक सक्षम बनवू शकतो आपले स्वप्न साकार करू शकतो जर आपले एखादे स्वप्न असेल तर ते त्यासाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत करावी लागते कष्ट करावे लागते तेव्हा आपण त्या आपल्या स्वप्न अचीव करू शकतो त्यासाठी आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागतो काही मुलं आहेत जी अभ्यास अभ्यास करण्यासाठी ते दिवसरात्र कष्ट करतात तेव्हा ते आपले स्वप्न पूर्ण करतात अशाच प्रकारे आपल्याला आणि अभ्यास करावा लागतं तेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो शिक्षणाचे असे अनेक फायदे आपल्याला आपल्या आयुष्यात होतात अनेक प्रकारचे

आपल्या शिक्षणामुळे शिक्षनामुळे आपण आपल्या गावाचा विकास करू शकतो गावचाच तसे गावली तर तालुक्याचा बी विकास करू शकतो हे फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं जर एखादा व्यक्ती शिक्षितच नसेल तर तो गावाचा विकास कसा करू शकेल आपण मतदानाचा अधिकार शिक्षित लोकांना आहे अशिक्षितांना सुद्धा तसा आहे त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आपल्या जीवनात जास्त आहे